मराठी भाषेतील विशेषज्ञाचे वाक्यप्रचार म्हणजे मला एक वाक्यप्रचार आठवते ते असे की नाचता येईना अंगण वाकडे ते म्हणायला तर असे आहे परंतु याचा अर्थ असा आहे की कोणताही व्यक्ती अगर एखादं काम करतो आणि तो ते काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जर तो काम त्या व्यक्तीच्या व्यक्तीने बरोबर केले नसेल तर तो व्यक्ती त्या कामाला दोष देतो असे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे